भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले जातात त्याच्यामध्ये अनेक खेळ हे प्रत्येकांना जवळपास माहीत आहेत काही माहीत आहेत काही माहीत नाही आहेत म्हणजे जे सगळ्यात आवडणार आवडते जे खेळ आहे ते त्यामध्ये हा सर्वप्रथम येणारा खेळ म्हणजे क्रिकेट त्याच्यानंतर हॉकी कबड्डी अजून म्हटलं तर बुद्धिबळ अशा प्रकारच्या अनेकं खेळ या ठिकाणी भारतामध्ये खेळल्या जातात त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रसिद्ध खेळाडू आपल्या भारतामध्ये निर्माण झालेले आहेत क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर सौरव गांगुली राहुल द्रवीड सुनील गावस्कर असे बरेचजणं दिग्गज खेळाडू या खेळामध्ये होऊन गेलेले आहेत हॉकीमध्ये धर्मराज पिल्लई तसंच धावण्याच्या आपण रनिंग म्हणतो त्याच्यामध्ये अनेक खेळाडू आपल्या भारतामध्ये होऊन गेलेले आहेत बुद्धिबळ हा खेळ आता चांगल्या प्रकारे सर्वत्र प्रसिद्ध होत आहे त्याच्यामध्ये विश्वनाथन आनंद असे विश्वचॅम्पियन खेळाडू आपल्या भारतामध्ये होऊन गेलेले आहेत आणि कबड्डीमध्ये सुुद्धा अनेक प्रकारचे खेळाडू आणि चांगल्या प्रकारच्या स्पर्धा आता राज्यस्तरीय लेवलला या ठिकाणी आपल्या भारतामध्ये खेळल्या जातात